आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत प्रत्येकाच्या सांस्कृतिक परंपरा वेगवेगळ्या आहेत त्या आपण जतन केल्या पाहिजेत आत्ताच्या काळात त्या कमी होत चालल्या आहेत म्हणजे पो लोकं उत्साह उत्साह घेत नाहीयेत कोणता कार्यक्रम करण्यामध्ये असं केलं नाही पाहिजे म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला पण आपण सांगितलं पाहिजे की आपले जे सांस्कृतिक पार पूर्वीपासून जे चालेल आलेले सांस्कृतिक परंपरा आहे ती आपण पुढे नेली पाहिजे आपल्या मराठी भाषेला चालना दिली पाहिजे त्याचे जतन केलं पाहिजे असं आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे त्या आपले जे सण आहेत आपली सांस्कृतिक जी परंपरा आहे आपल्या याच्यात जे काय प प खाद्यपदार्थ आहेत किंवा कूठच्याही आपलं स्टेटमध्ये जे प सांस्कृतिक परंपरा आहेत प्रत्येकाच्या त्या आपण जोपासल्या पाहिजेत त्यांचे त्यांची पूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे आपल्याला आ त्या विषयी माहिती असता आपण आपल्या पुढच्या पिढीला आपण सांगू शकतो व ते त्यांना आपण शिकवु शकतो त्यांना आपण त्या प्रकार त्यांना आपण माहिती देऊ शकतो आपली सांस्कृतिक परंपरा जपली पाहिजे असं त्यांना आपण सांगित सांगू शकतो आपल्या पूर्वीपासून जे सांस्कृतिक परंपरा चालत आली आहे ती आपण पुढे वाढवली पाहिजे त्यामधे वेगवेगळे ॲडिशन्स आणले पाहिजेत ते आपण पुढे नेलं पाहिजे किंवा ते पुढच्या पिढी सांगू त्यांच्या पुढे पुढच्या पिढीला आपण पुढच्या पिढीना पण तुम्ही सांगू श सांग सांगा की आपली जी सांस्कृतिक परंपरा आहे ती पुढे न्या त्याचं जतन करा आणि जे आपल्या मराठी भाषेत जे जे जे आता कमी कमी होत चाललीय ती आपण वाढवली पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे आपलं जे आपलं जर मराठी भाषेचे योगदान आहे ते आपण वाढवायला हवं तुम्ही त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी ॲड करा वाढवा अजून काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आणा आणि तुम्ही पुढे न्या आसं सांगितलं पाहिजे